हॅलो आवाज येत आहे काय अच्छा आम्हाला तुमच्याकडून आमरस पाहिजे होता साधारण पंचवीस ते तीस लिटर माझ्या भावाच्या लग्नासाठी लग्ना लग्नात हे करण्यासाठी हां हां तर अच्छा

अच्छा आम्हाला हापूसचा आमरस लागणार आहे

हां आम्हाला पंचवीस लिटरचा तरी हवा आहे टोटल आमरस सगळा पण आम्हाला सर रेट हां हां रेट आपण सांगाल तर ते प्रत्येक क्वालिटीचे अच्छा मग एक काम करा ए वनचा जो हे आहे ना आमरस तोच फायनल हे करा आमच्याकडून आणि तो डिलेवरीसाठी काय आहे असेल म्हणजे तुमची सर्विस आहे का डिलेवरी सगळीच हां हां हां आम्ही ऑनलाईन पेमेंटच करतो त्यासाठी तुम्ही डिटेल्स वगैरे आम्हाला पाठवा या व्हॉटसएप नंबरवरती वगैरे

आम्हाला पुढच्या व पुढच्या महिन्याच्या बारा तारखेला हा लागणार आहे आमरस जुलैच्या हां हां चालेल चालेल चालेल हां आणि डिलेवरीचे चार्जेस काय म्हणाला तुम्ही अच्छा ठीक आहे ठीक आहे हां हां हां पण तुम्हाला नंतर आठवण करून देण्यासाठी फोन करतो थोड्या वेळानंतर काही दिवसांनी परत

चालेल चालेल तेव्हा फोन करतो आम्ही तुम्हाला चालेल चालेल थँक्यू थँक्यू